फोटोग्राफी करणे मला फार आवडते त्याचा चांगला उपयोग पण होतो आणि वाईट पण उपयोग होतो मला नैसर्गिक फोटो खूप आवडते मी फिरायला गेली होती तिथे डोंगरावर चढायला पायऱ्या होत्या आणि वर मस्त मोठं प्रसिद्ध मंदिर होते देवाचे तर ना मी तिथे फोटो काढत असताना अचानक त्याच्या दोन पायऱ्या तुटल्या आहे ते मला कळले मी लगेच सार्वजनिक ठिकाणी शेअर केले नगरसेवकाच्या नगरसेवकाला दाखवले त्याने त्यांनी ते फोटो पाहिले तर त्यांना ते फोटो मध्ये दोन पायऱ्या तुटलेल्या दिसल्या त्यांनी ते सुधारणा करून करून खूप छान काम केलं आणि खूप त्यांना चांगलं वाटलं की नाही बा या फोटोग्राफीमध्ये यांना हे माहीत पडलं की दोन पायऱ्या तुटल्या आहे त्याच्यामुळे आपण हे काम चांगलं करू शकतो आणि वाईटही करू शकतो पण आपण चांगले काम केले त्यांना खूप चांगलं वाटलं